आमच्या परिसरातल्या आरोग्य सेवा प्रणाली म्हणजे हेल्थ सर्विस सिस्टीम्स आता मी काही बघते आहे त्या हेल्थ सर्विस सिस्टिममध्ये आता बदल खूप झाला आहे म्हणजे काय आहे की आता जे समजा तुम्हाला बरं नाही आहे आणि डॉक्टरने काही तुमच्या चाचण्या करून घ्यायला सांगितल्या आहेत तर आता एवढ्या लॅब्स आहेत डायग्नॉस्टिक्स सेंटर्स आहेत तर तुम्हाला खूप पटकन त्यांची सेवा म मिळते म्हणजे ते तुमच्या घरी येऊन तुमचे ब्लड सॅम्पल्स काय असतील ते सगळे सॅम्पल्स कलेक्ट करून नंतर इंटरनेटवरच तुम्हाला ताबडतोब त्याचे जसंही ते त्याचे रिपोर्ट्स आल्याबरोबर रिपोर्ट्स मिळतात टेस्ट झाल्यावर ती ही सेवा खूप जास्ती आता इझी झालेली आहे कॉस्टवाईज वाढली आहेत सगळे म्हणजे आता खूप जास्ती पैसे मोजायला लागतात प्रत्येक सेवेला हा एक बदल झालेला आहे पण खूप सोयीस्कर रीतीने आपण आपल्या सगळ्या या सेवा म्हणजे फार कष्ट न करता लॅबमध्ये न जाता घरी बसून ह्या घेऊ शकतो दुसरं म्हणजे जवळपासचे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्येसुद्धा स्पेशलाइजड आहेत आणि सगळे नवीन टेक्नॉलॉजीनी सगळ्या मशीनरीज आहेत ते डायग्नॉसिस खूप चांगल्या प्रकारे होतं आणि खूप नवनवीन ट्रीटमेंट्स आणि औषधं आणि वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट्स आहेत की ज्याच्या थ्रू ऑपरेशन्स वगैरे जसं रॉबॉटिक सर्जरीज वगैरे ज्या आहेत त्या खूप कमी त्रासामध्ये आपल्याला होऊ शक म्हणजे पोस्ट सर्जरी वगैरे खूप कमी त्रास होतो किंवा ड्युरिंग सर्जरी पण त्रास कमी होतो तुमचा रिकवरी चा वेळ वाचतो आणि म्हणजे या ट्रीटमेंट्स खूप आता सोईच्या झालेल्या आहेत रुग्णांसाठी आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुद्धा त्याच्यामुळे हा एक बदल जाणवला आहे की खूप सगळं सोयीस्कर झालेलं आहे आणि ॲक्युरसी जास्ती आलेली आहे कारण प्रत्येक गोष्ट डायग्नोस केल्याशिवाय त्याच्या पुढे त्याच्या त्याची ट्रीटमेंटच सुरू करत नाही त्याच्यामुळे ट्रायल एरर वगैरे असा काही हा प्रकार नाही आहे पटकन डायग्नोसिस झालं सगळ्याचं की लगेच ट्रीटमेंट सुरू करता येते परंतु ह्या सगळ्या गोष्टींमुळे या हॉस्पिटलचा एस्टॅब्लिशमेंट खर्च खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च पण खूप वाढलेला आहे आणि कधी कधी अनावश्यक आपण टेस्ट वगैरे सांगितल्या जातात कारण तुम्हाला हॉस्पिटलचे जे काही उपकरणं घेतलेले आहेत लॅबचे वगैरे त्यांचे सगळ्यांचे पैसे तुम्हाला रिकवर करायचे असतात त्याच्यामुळे पुष्कळदा खूप जास्तीच्या टेस्ट करून घेतात असा सगळ्यांचा म्हणजे अनुभव आहे दॅट्स इट थँक्यू